आता आपण ज्या देशामध्ये राहतो आहे ज्या जगामध्ये वावरतो आहे यामध्ये विकसनशील देश म्हणून विकसनशील जग म्हणून ओळखल्या जाते आहे कारण की नवीननवीन तंत्रज्ञान आलेले आहेत आता नवीन कंपन्या आलेल्या आहेत नवीन तांत्रिक गोष्टींचा वापर केला जातो आहे ज्यामध्ये आता फेसबुक चालवल्या जाते इंस्टाग्राम वापरल्या जाते ट्विटर असे नवीन नवीन जे तांत्रिक गोष्टी आहेत त्यांचा वापर केला जातो त्यामुळे जे आहे आजचं जगाचं जे चित्र आहे ते बऱ्याच प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसते आहे सांगायचं झालं तर पुर्वीच्या काळामध्ये या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी नव्हत्या देशामध्ये केवळ आणि केवळ शांतता होती आणि त्यावेळेला फक्त शेती हा व्यवसाय केला जायचा जास्त प्रमाणामधे परंतु आता तर शेती तर होतेच परंतु त्याच्याव्यतिरिक्त इतरही व्यवसायांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे नवीननवीन गोष्टी केल्या जात आहेत शेअर मार्केट आहे त्यानंतर बँका आलेल्या आहेत बँकांमधून देवाणघेवाण केल्या जाते आहे फेसबुकच्या माध्यमातून व्यक्ती एकमेकांसोबत मैत्री करू शकतात बोलू शकतात भरपूर गोष्टी करू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो आपल्याला दिसू येतो आहे त्यामुळे जगाबद्दल आणि देशाबद्दल सांगायचं झालं तर बऱ्याच प्रमाणात बदल झालेला आहे